मागील वेळेच्या तुलनेत आत्ता पण काही महत्त्वपूर्ण सुधारणा आपण आपल्या परिसरात बघू शकतो तर ह्या आधी खूप असं नदी ठिकाणी किंवा परिसरामध्ये स्वच्छता नसायची लोक कशी कुठे पण कचरा टाकणे त्याला शिस्त नसायची पण आत्ताच्या तुलनेमध्ये स्वच्छतेचा पूर्णपणे हा बघायला बघायला मिळतो प्रत्येक परिसरामध्ये परत डिस्पोजलसाठी वेगळे वेगळे आपण ऑप्शन्स सरकारने अवेलेबल करून दिलेली आहेत तिकडे रहिवासी तिकडे जाऊन त्यांचे कचरा जो असेल तो तिकडे टाकतात किंवा मग आता बघायला गेलं तर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा नॉइज असा आपल्याला ऐकायला मिळत नाही शांतता मिळते ह्या आधी खूप असं क्राउडचा आवाज यायचा नंतर मग शॉपचे अवैलेबल म्हणजे दुकानं खूप असे पर् प्रकारप